हॅलो हॅलो तु तुम्ही बुक्स हां आवाज येत आहे तुम्हाला तुम्ही बुक स्टॉलमधून बोलत आहे का मला लहान मुलाचे बुक्स हवे होते तर मिळतील का तिथून के जी टूच्या के जी हो इंग्लिश इंग्लिश मिडियमचेच हवे होते तर बुक्स जास्त आहेत तर आम्हाला कोणता डिस्काउंट वगैरे मिळेल का किती मिळणार डिस्काउंट हो हो

नावेल्स वगैरे पण आहेत आम्हाला त्या पण हव्या होते तुम्ही डिस्काउंट करून द्या ना पुस्तकं आम्हाला घरपोचंच पाहिजे आम्हाला घरपोचंच पाहिजे म्हटलं पुस्तकं हां हो हो हो

हो हो आणि तुम्ही किती डिस्काउंट द्याल कोणत्या पुस्तकावर ते पण पं सांगून द्या

हो हो ठीक आहे ना हो हो हो ठीक आहे